रनिंग जसं रनिंगला मी रोज जाते सकाळी चार पाचच्या दरम्यान आम्ही रनिंगला जातो जसं पाच तीन तीन किलोमीटर तर साधारण रनिंग करू शकते खूप साऱ्या मुली येतात रनिंग करायला फ्रेंड्स वगैरे येतात रनिंग करायला रनिंग करताना छान एक्ससाईज पण होतो आणि गोष फ्रेंडसोबत इन्जॉय पण होतो रनिंग करायला